सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध व अक्कलकोटसारखी प्रसिद्ध देवस्थाने आहेत बार्शीतील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी सोलापूर शहराने तीन दिवस स्वातंत्र्य उफ् उपभोगले आहे सत्ताची भूमी व ज्वारीची कठोर म्हणून मंगळपेवेढा प्रसिद्ध आहे सोलापूर शहर हा एकूण सोळा गावांनी मिळून बनलेला आहे म्हणून त्या जिल्ह्यात सोलापूर हे नाव पडलेले आहे तसेच आकुझल येथील किल्ला अक्लाई मंदिर आणि वॉटरपार्क पस् प्रसिद्ध आहे राज्य महाराष्ट विभागाचे नाव पुणे विभाग मुख्यालय सोलापूर तालुके उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशेद मोहळमाढा कमळवेळा श लोकसंख्या त्याची एकूण त्रेचाळीस लाख सतरा अशी आहे लोकसंख्या घनता तिथे राहण्यासाठी असे नॉर्मली आहे सोयी आहेत पर्यटन स्थळे आहेत इतके तिकडे महाग नसून सोलापूर एक गाव असल्यासारखं शहर आहे त्यामुळे तिकडे जास्त काही भाडं वगैरे नसेल आणि तिथे आपण जाऊन राहू शकतो पुरेसे पर्याय आहेत असं शॉपिंग करू शकतो शकतो